मी माझा स्वयंपाक कुकरमध्ये पण करते म्हणजे प्रेशर कुकरमध्ये पण करते आणि उघड्या भांड्यांमध्ये करते उघड्या भांड्यांमध्ये मी खास करून मातीची भांडी वापरणे पसंत करते तसेच लोखंडाची कढई वगैरे पण आहे पण काही काही ठिकाणी जसं डाळ तुरीची डाळ वगैरे बनवायची असेल तर ती उघड्या भांड्यांमध्ये शिजवायची म्हटलं तर खूप प्रमाणात इंधनाचा खपत होतो तर त्यावेळी मला प्रेशर कुकर हा जास्त परवडण्यासारखा वाटतो पण चवीमध्ये जर मी उघड्या भांड्यात जर डाळ बनवली तर त्याची चव थोडी जास्त चवदार असते आणि प्रेशर कुकरमधली जी डाळ आहे ती थोडी थोडी कमी चवदार असते तर आणि तयारीमध्ये काय आपल्याला उघड्या भांडण्यामध्ये शिजवलेलं अन्न ते सतत पहावं लागतं ढवळत राहावं राहावं लागतं पण प्रेशर कुकरमध्ये एकदा जर भांड्यामध्ये आपण अन्न ठेवलं की त्याकडे लक्ष देण्याची गरज पडत नाही आणि चवीत थोडाफार फरक पडतो उघड्यावर शी उघड्या भांड्यांमध्ये शिजवलेलं अन्न निश्चितच जास्त चवदार असतं तुलनात्मक प्रेशर कुकरपेक्षा तर ज्यांना चवदार अन्न खायचं आहे त्यांनी इंधन खपतकडे लक्ष देऊ न देऊ नये आणि चवीकडे लक्ष द्यावं पण जर इंधनावर आपल्याला लक्ष द्यायची इंधनाची बचत जर करायची आहे त्यामुळे आपल्या पैसेची बचत होते असा जर विचार असेल तर आपल्याला प्रेशर कुकरचा वापर करायला हवा तर प्रेशर कुकरमध्ये जसं माझ्या मतानुसार डाळ किंवा काही पदार्थ बनवले तर ते थोडे जास्त घट्ट बनतात किंवा त्यात पाणी कमी घालावं लागतं तसंच उघड्यावर शिजवणाऱ्या उघड्या म्हणजे उघड्या भांड्यांमध्ये शिजवलेल्या भांड्यांमध्ये पाणी जास्त वापरतो आणि त्यात चवीमध्ये जास्त चांगलेपणा येतं म्हणजे मुरलेले वस् मुरलेले पदार्थ बनतात त्यामुळे चव चांगली येते